येणाऱ्या काही वर्षांमधे आर्थिक अडचण किंवा आव्हान जर म्हटलं तर वाढणारी महागाई एकतर पॉप्युलेशन वाढत आहे भरपूर वाढत आहे पॉप्युलेशन वाढल्यामुळे प्रत्येकाचा खर्च पण वाढत आहे त्यानंतर बेरोजगारी पण वाढत आहे लोकं चोऱ्यामाऱ्या करायला पण आता बेरोजगारी वाढलीय काही खायला तर पाहिजेच आहे तर त्यासाठी चोऱ्यामाऱ्या पण वाढत आहेत त्यानंतर टेक्नॉलॉजीमुळे पण म्हणजे त्याचा गैरवापर पण लोक करत आहेत ऑनलाइन फ्रॉड भरपूर होतायत वेगवेळ्या दिशेने लोक जातायत तर सगळंच सर्वात मुख्य अडचण म्हणजे एक तर महागाई वाढणं आणि त्याचबरोबर रोजगार कमी होणं अनएम्पलॉयमेंट भरपूर वाढते आणि हे सर्व होतंय ह्याच्या मागचं कारण म्हणजे एक तर पॉप्युलेशन पण वाढतंय आणि पॉप्युलेशन वाढल्यामुळे सर्वच गोष्टींवर परिणाम होतोय